रणजित देसाई माझे आवडते लेखक आहेत आणि रणजित देसाईनं अभ्यासपूर्ण असं लेखन केलेलं आहे निश्चितच श्रीमान योगी जर आपण पाहिलं तर शिवाजी महाराजांवरचा गाढा अभ्यास पुरावे सहित त्यांनी त्या पुस्तकामध्ये माहिती सांगितलेली आहे तर हे एक पुस्तक नाही तर एक द धर्मग्रंथासारखं ग्रंथ आहे तो शिवाजीराजाच्या जीवनावर चांगला प्रकारे प्रकाश टाकण्याचं काम रणजित देसायानं केलेलं आहे म्हणून हा लेखक मला आवडतो आणि शिवाजी महाराज बाल मनामध्ये रुजवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर रणजित देसाई यांचं नाव निश्चितच आपल्याला घ्यावं लागेल त्यांच्या त्या पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांविषयी पूर्ण जीवनपट अतिशय सोप्या शब्दामध्ये रसाळ वाणीमध्ये अगदी ओजस्वी वाणीमध्ये त्यांनी त्याच्यामध्ये लिखाणाचं काम केलेलं आहे ते पुस्तक एकदा हातामध्ये घेतलं की संपेपर्यंत ते माणूस खाली टाकू शकत नाही किंवा वाचणाऱ्याच्या मनामध्ये एवढे शिवाजी महाराज रूजतात की शिवाजी महाराजांची जी काही राजशैलीमधली जी भाषा होती ती भाषा वाचक आपल्या व्यवहारामध्ये काही दिवस तरी बोलण्याचा प्रयत्न करतो इतका परिणाम निश्चितच त्या पुस्तकाचा वाचकाच्या मनावर होतो आहे